हॅलो नमस्कार सर मी एक विद्युत ग्राहक बोलतो आहे मी ज्या भागामध्ये राहतो आहे तिथल्या ज्या विजेच्या तारा आहेत त्या अत्यंत जुनाट झालं आहेत आणि पावसाळ्यापूर्वीच्या वादळामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यामुळे त्या कदाचित तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर माझी आपणास एक विनंती आहे की आपले कर्मचारी किंवा आपण स्वतः इथे येऊन त्या विजेच्या तारांची आपण पाहाणी केली आणि जर त्या वेळेस दुरुस्त केल्या तर होणारी जी प्राणहानी आहे किंवा जीवितहानी आहे ती वाचू शकेल तर माझी आणि मी ज्या भागामध्ये राहतो त्या सगळ्याचं रहिवाशांकडून मी आपणास विनंती करतो की आपण इथे येऊन ती दुरुस्ती तात्काळ करावी की जेणेकरून भविष्यामध्ये होणारं जे नुकसान आहे ते टळू शकेल मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो आणि आपण हे दुरुस्ती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद